माझ्या संग्रहामागं माझं फार मोठं उद्दिष्ट आहे की मी ज्या वस्तू प्रोडक्स बनवेल त्याचं एक मोठं हॉटेल बांधेन आणि तिथे माझं प्रोडक्स विकलं जाईल माझं प्रोडक्स पूर्ण भारतात माझी अपेक्षा आहे की पूर्ण भारतात फेमस व्हा मला जास्त सगळ्यात जास्त केक बनवता येतो केकची सगळी विधी मला माहीत आहे साऊथ इंडियन डिशेश बनवतो मी फार छान कूकिंगमध्ये मला नॉनव्हेज व्हेज चायनीज हे फार चांगलं बनवता येतं माझं उद्दिष्ट आहे की हे माझं पूर्ण भारतातल्या लोकांनी ऑर्डर करावं न माझ्या हातचं बनवलेलं खावं ही माझी आकांक्षा आहे